आजकाल टेलीमेडिसिनचा ख खूप यूज करण्यात येतो जसं की जे ॲप आहे टाटा वन एम जी ॲप यामध्ये या याचा यूज करून आपण वेगवेगळ्या मेडिसीनविषयी माहिती घेऊ शकतो आपल्याला मेडिसीन जर ऑनलाइन ऑर्डर करायची असेल तर ते आपण करू शकतो त्याचबरोबर वेगवेगळे हेल्थ पॅन आपल्याला घ्यायचे असेल आपल्या आजाराच्या अकॉर्डींगली जर आपल्याला कोविड असेल फिवर असेल डायबीटीज असेल स्पेसिफिक आपल्याला काही स्त्रियांचे काही आजार असतील पुरुषांचे काही आजार असतील किंवा आपण सिनियर सिटीझन असणार त्या अकॉर्डींगली आपण हेल्थ प्लॅन घेऊ शकतो त्याचबरोबर केअर पॅन म्हणून सेपरेट प्लॅन येतो त्यामध्ये आपल्याला आजार नसतानाही आपल्याला जर आधीच प्लॅन घेऊन ठेवायचे असतील जेणेकरून भविष्यात जर कुठले आजार आपल्याला झाले तर त्यासाठी आपल्याला विविश विशिष्ट सुविधा ते प्रोवाईड करतात त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या लॅब टेस्ट करायच्या असेल ब्लड टेस्ट युरीन टेस्ट तर त्यासाठी सुद्धा आपल्याला अपॉईनमेंट बुक करायची असेल तर आपण टेलीमेडिसिनचा यूज करू शकतो आपल्याला एकाच ॲपच्या साहाय्याने वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात